राजू रा तुम्ही राजू पंडित बोलताय का आम्ही अथर्व सुदामे पुणेकर विसरलात का काय आहो हो मग आम्ही फेमस अथर्व सुदामे तुमच्या शेजारचे काय गुरुजी असं विसरताय लोकांना विसरून चालतं होय तुम्ही आता मोठे पुजारी झालात नाही नाही नाही आता तुम्ही जगातले सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती देवाची पूजा करता तुम्ही देवाच्या चरणी असता आपसूक होतं हो मग तेच काय आता सध्या काय सांगू तुम्हाला एक पूजा घालायची होती दगडूशेठ हलवाई ते मंदिर आहे ना त्यात आम्हाला कळलं की तुम्ही पुजारी आहात मग म्हटलं आमच्याच मित्राला फोन करून विचारु पूजा म्हणजे काय नाही पोरगा आता अठरा वर्षाचा झाला त्याची जरा वाढदिवसाची जरा स् पूजा घालायची होती आणि जरा काय ते जरा त्याचे मोठे मोठे स्वप्न आहेत ते स्वप्न ऐकूनच आम्हाला काय तरी व्हायला लागलं आहे म्हणजे टेंशन पण येत आहे आणि चांगलं पण वाटत आहे म्हटलं जरा तुम्हाला विचारु कसं काय करायचं वाढदिवस आता तर कसं झालं आहे तीन दिवसावर आला आहे वाढदिवस त्याचा आहे बावीस तारखेला वाढदिवस त्याला तुम्ही तुम्ही लहानपणापासूनचे मित्र एवढं आता करूच शकता हो आता तसे तुम्ही मोठे माणसं तुम्हाला फोन करून अपॉयमेंट घ्यायला लागणार ना शेठ काय मग बरोबर आहे तुमचं नाही बरोबर आहे तुमचं बघू पुढच्या वर्षी लक्षात ठेवू तुमच्या साठी अपॉयनमेंट घ्यायचं एक आठवडा अगोदर एवढा काय विषय नाही त्यात पण आत्ता सध्या तुम्हाला मी पत्रिका पाठवतो पोराची माझ्या तर ती जरा बघून घ्या नाही तर मी सामग्री तुम्ही नाही तुम्ही पत्रिका बघा आणि मी मघाशी जसा बोललो ना त्याची शांती बिंती होम वगैरे काय तुम्हाला करायचा असेल ना मग तशी तुम्ही लिश्ट टाका आम्हाला सामग्रीची आम्ही करतो ॲरेंज नाही नाही रात्री फोन करतोच तुम्हाला रात्री पण करतो आणि परवा दिवशी सकाळी आठवण करतो कसं तुम्ही बिझी ना आता सध्या म्हटलं तसं तुमच्या शेडूलमधून तुम्हाला वेळ भेटला पाहिजे नाही नाही ते माहीत आहे मंदिराचं माहीत आहे आम्हाला मी काय करतो तुम्हाला बरोबर तुमच्या वॉटसअपवर तुम्हाला पत्रिका पाठवतो तुम्ही मला सांगा नियोजन काय आणि तुमचं देणगीचं पण जरा सांगितलं असतं तर बरं पडलं असतं हो हो लगेच आता फोन ठेवल्या ठेवल्या तुम्हाला पत्रिका लगेच वॉटसअपला आलीच